मी लीनोवो लॅपटॉपचा वापर करतो माझे काम वगैरे त्याच्यावरती करण्यासाठी तर ह्या लॅपटॉपमध्ये मला जसे मला ॲप वगैरे त्यामध्ये डाउनलोड करायचे होते ते ॲप वगैरे डाउनलोड होण्यास चांगला संयम नाही भेटते लॅपटॉपमधून त्याचा रॅम वगैरे कमी असल्यामुळे मला त्याच्यावर काम करण्यामध्ये पण लॅपटॉप अडथळा आणतो आणि कामही पटपट त्यामध्ये होत नाही तर त्याची